आपले इकडं काही समाज आहे ज्याच्यामध्ये काही पकडू शकतं आपण एक एक पकडू शकतो हिंदू समाज त्याच्यामध्ये दिवाळी सण साजरं करतात अजून फार अशी गुढीपाडवा ईट ज्याच्यामध्ये फार आनंद येते जेव्हा आपण हे सण साजरा करतो आहे दिवाळीच्या टायमाला आपण सगळी दुसऱ्यायला मिठाई वाटते ज्याच्याने आपल्या सगळ्यामध्ये बोलणं प्रचार चालू राहते एक दुसरे आपल्या आपल्याशा सगळ्या पाहुण्यांना विचारतात फोन करतात विचार हॅप्पी दिवाली म्हणतात बोलतात एक दुसऱ्याला बधाई देतात जो मिठाई वाटते सगळी एक दुसऱ्याकडं फटाके फोडतात त्याच्याने अजून फार आनंद होतो सगळीकडे खुशीचा माहोल राहतं आणि अजून एक गुढीपाडवा राहते गुढीपाडवाच्या सणामध्ये फार एक आनंद भेटते आपल्याला असे फार सण आहे त्याच्यामधली काही होळी एक पकडू शकते आपण होळीमध्ये एक आदल्या दिवशी होळी होळीच्या होलीदहनच्या टायमाला आपण काय करतो आहे लाकडं हे ते करून आपण फार हे जाळतो आहे हे ते करतो आहे तिच्या दुसऱ्या दिवशी आपण एक रंगपंचमीत करतो आहे रंगपंचमीमध्ये आपण रंग त्या आपल्या बाजूचे लोक सगळ्या पाहुण्या सावण्यांला दोस्त्या याला सगळ्याला रंग वाढ लावतो आहे त्याच्याने आपल्या सगळ्याचं एक नातं चांगलं जोडते जिच्याने आपल्या सगळ्याला एक आनंद होते की होळी आहे होळी आपण वर्षभर वेट करते अन् ती होळी जेव्हा आली तिच्यामध्ये फार मजा येते एक दुसरी जाते तर खाणंपिणं स्वीट्स खातात एक दुसऱ्याला स्वीट्स खाऊ घालतात होळी खेळतात एक दुसऱ्याला कलर लावतात एक म्हणजे फार आनंदाचा एक हे होते सण होते ज्याच्यामध्ये फार मजा येते ती जशी की आमच्या इकडे एक आता

गुरु गोविदसिंग पंजाबी लोकायचं एक ही आहे गुरुद्वार आहे ज्याच्यामध्ये गुरु गोविदसिंगजीचं गुरुद्वारा आहे ती त्याच्यामध्ये ते फार तेबी आनंद करतात गुरु गुरुजी ती सगळी त्याच्या एक हल्ला नावाचं एक हेवी राहते सण राहते त्याच्यामध्ये ते इन्जॉय करतात जवळपास असेच फार फार समाजामध्ये त्याचे एक एक एक आपलं सण राहते ते त्याचे सण तयार करतात मुस्लिममध्ये त्याचं एक सण राहते ते त्याचं एन्जॉय करते त्याच्या ह्याच्यामध्ये